मातृभाषा मुलांना मुलांना मराठी भाषा शिकणे खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि ती प्रत्येकाला यायला पाहिजे आपण जर मराठी भाषेत बोलत राहिलो तरच ती जपून राहील किंवा टिकून राहील असे आपण म्हणू शकतो सर्वांना आपआपल्या मातृभाषेवर गर्व असायला पाहिजे आज आपला मराठी माणूस खूप पुढे चालला आहे तर त्याने मराठीचा विसर होण्यापासून वाचवायला पाहिजे आणि सुंदर अशी ही मराठी भाषा जपायला पाहिजे असे मला वाटते